वार्षिक जत्रा साधारणपणाने उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये असायच्या किंवा गावचे मेळे पण कारण तेव्हा शेतीची सगळी कामं झालेली असायची शाळांना सुट्ट्या लागलेल्या असायच्या आणि मग त्यानिमित्ताने नोकरीमुळे म्हणा किंवा शिक्षणामुळे मूळ गावापासून लांब गेलेले सगळी लोकं आठवणीने त्या जत्रेला यायचे सोलापूरची गड्ड्याची जत्रा खूप प्रसिद्ध आहे तिथल्या माझ्या लहानपणच्या खूप आठवणी आहेत त्या जत्रेमध्ये खूप छान पाळणे म्हणजे ते सगळं म्हणजे त्याची सर कुठल्याही मॉलला किंवा ह्याला नाही येऊ शकत कारण ते जत्रेमध्ये वेगवेगळे स्टॉल लागलेले असतात आणि ते इतके काहीतरी नवीन नवीन तिथं नवीन काय म्हणायचं नवीन वेगवेगळ्या प्रकारचे दागिने कपडे चप्पल इतकी त्याच्यात व्हरायटी असते खाण्याचे स्टॉल असतात फनफेअरचे स्टॉल असतात चक्र असतात मेरी गो राऊंड त्या सगळ्या आठवणी इतक्या छान वाटतात आणि मग अशा वेळेला सगळे आम्ही आसपासचे मिळून तिथे जत्रेत जायचो आणि मग एक कोणतरी मोठं असायचं तर ते आम्हाला सगळ्यांना असं मोजायचं हां एक दोन तीन चार पाच सहा हा आपण दहा जणं आहेत बरं का लक्षात ठेवायचं हात सोडायचा नाही चुकलो तरीसुद्धा कुठल्या अनोळखी माणसाबरोबर जायचं नाही आणि मग असं एक ठिकाण आम्ही ठरवून ठेवायचो की काय चक्र असेल की समजा कोणाला काय हात बित सुटला चुकामूक झाली तर त्या चक्राच्या इथे येऊन थांबायचं कारण पूर्वी काय मोबाईल बिबाईल हे काहीच नव्हतं पण कसं अख्खं गाव एकमेकांना ओळखत असायचं आलेले पाहुणे कोणाकडे कोण पाहुणे आलेले आहेत हे माहिती असायचं त्यामुळे शेजारी पाजारी राहायला आलेले नातेवाईक पाहुणे अजून कोण कोण आणि त्या गावची जत्रा खूप छान आहे अशी पंचक्रोशीत कळलेलं असायचं म्हणून इतर गावचे असे सगळे तिथे यायचे छान खूप खेळणं व्हायचं घरून डबे घेऊन गेलेले असायचे कारण तिथे पूर्वी फार तर चणे फुटाणे भेळ पाणीपुरी अलीकडे झाली आहे सँडविच अलीकडे झाले आहे पण पूर्वीच्या जत्रांमधून चणे फुटाणे गुडीशेव रेवडी पेठा हे खूप छान मिळायचं आणि आपला गावचा मेवा आपण जे म्हणतो कच्च्या कैऱ्या बोरं चिंचा तिखटमिठ लावलेल्या पेरू हे छान आणि अगदी निघताना घरातल्यांनी असे मोजून पैसे देऊन ठेवलेले असायचे जे लिडर असायचे त्यांच्या मोठ्यांकडे की हे याच्यात सगळ्यांनी भागवायचं आणि मग तिते जत्रेमध्ये गेल्यावरती ठरलेलं असायचं कोणी काय काय की हे बघा ह्याचं काय चार आणे तिकीट आहे ह्याचं पन्नास पैसे तिकीट आहे त्यानंतर तिथे तो असा सिनेमा बघायला मिळायचा तो सिनेमा त्याचं तर इतकं अप्रूप वाटायचं की त्याच्यातून असं आपण एका डोळ्यातून बघायचं आणि ते वेगवेगळी चित्रं दाखवणार त्यानंतर व आ काय म्हणतो आपण त्याला फनफेअरमध्ये ते बंदुकीने फुगे उडवणं हे तर अगदी खूप आवडीचं होतं कारण एरवी कधी अशी आपल्याला बंदूक हा पिस्तूल हाताळायला मिळणार नाही आणि मग पाच फुगे फोडले तर एक चॉकलेट मिळणार दहा फोडले तर एक ग्लुकोजचा पुडा मिळणार अशा सगळ्या तिथे ती बक्षिसं ठेवलेली असायची आणि तो जत्रेतला मेळ्यातला जो अनुभव असायचा तो पुढे वर्षभर नाही आयुष्यभर खूप छान पुरायचा खूप छान वाटायचं